मी कोल्हापूरमध्ये राहते त्या मग कोल्हापूरमध्ये एकच महत्त्वाचं आणि मोठं एकच धार्मिक स्थळ ते म्हणजे महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिराची शैली खूप जुनी मानली जाते कारण की त्याचं पूर्णपणे बांधकाम दगडामध्ये आहे पूर्ण त्याच्यावरची जी नक्षीकाम आहे ते दगडामध्ये कोरलेलं आहे नक्षीकामामध्ये किंवा कळसावरसुद्धा देव देवतांच्या मूर्त्यांचं कोरीवकाम आपल्याला दिसतं किंवा दुसऱ्या कुठल्या यक्षयक्षिणी यांचंपण कोरीवकाम तिथं दिसतं आपल्याला पहायला मिळतं कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे कारण तीर्थक्षेत्रांपैकी एक मानलं जातं जसं की आता असं म्हणतात की तिरुपती बालाजीला गेल्यानंतरसुद्धा तिथून परत येऊन महालक्ष्मीचा दर्शन घेतलं नाही तर ती यात्रा पूर्ण होत नाही असं मानलं जातं त्यामुळं सर दक्षिण भारतातून जी लोकं तिरुपती बालाजीला जातात ती हमखास महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये येतात आणि त्यानंतरच त्यांची यात्रा पूर्ण होते असं ते मानतात महालक्ष्मीच्या मंदिराला चार दरवाजे आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर दरवाजा महालक्ष्मीचे मूर्तीचा जो चेहरा आहे तो पूर्वे क पूर्वेकडे आहे आणि सर्वात महत्त्वाचा आणि खूप सुंदर असा एक इवेंट म्हणू शकत होतो किंवा एक किरण किरणोत्सव असं त्याला म्हंटलं जातं ज्यामध्ये सूर्याचं पहिलं किरण हे महालक्ष्मी अंबाबाईच्या पायावर त्यानंतर ते असं वरती सारखं जातं व परत चेहऱ्यावर पडतं त्याला कोल्हापूरकर किरणोत्सव ग असं म्हणतात आणि ते फक्त पाहण्यासाठी खूप लोकं सकाळी लवकर दर्शनासाठी पण जातात इथं नवरात्री खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप आनंदानं साजरी केली जाते नऊ दिवस नऊ रूपं महालक्ष्मी अंबाबाईची दर्शनासाठी उपलब्ध असतात त्यानंतर दुसरं प्रेक्षणीय स्थळ हे ज्योतिबा डोंगर जो ज्योतिबा डोंगर हे शंकराचं अवतार असलेला एक देवता म्हणून प्रसिद्ध आहे महालक्ष्मी अंबाबाई नंतर जर दर्शनासाठी जायचं असेल तर दुसरं प्रेक्षणीय स्थळ आणि धार्मिक स्थळ म्हणून असेल तर कोल्हापूरमध्ये ज्योतिबा डोंगर खूप प्रसिद्ध आहे महालक्ष्मी च्या महान मंदिराबद्दल बोलायचं झालं तर तिथं खूप असं शांत वाटतं गेल्यानंतर तिथली शैली तिथली मंदिरं तिथले कोरीवकाम ही खूप बघण्यासारखं आहे कारण की ती खूप अत्यंत कोरीवपणे नक्षीकाम केलेलं आहे आपल्याला दिसतं तिथं गेल्यानंतर म्हणजे कळसाच्या टोकापर्यंत त्याचं नक्षीकाम आपल्याला पहायला मिळतं आणि खूप भव्य पण आहे असं मंदिर असं नाही आहे ते थो छोटासाच त्याचा परिसर आहे पण खूप काही आपल्याला तिथं पहायला मिळतं महालक्ष्मीची मूर्ती पण खूप सुंदर अत्यंत रेखीव आहे आणि आपल्या दर्शनासाठी ती उपलब्ध असते श दर शुक्रवारी त्या महालक्ष्मीची पालखी असते रात्री साडे नऊ वाजता त्यामध्ये पण भरपूर लोक सामील होतात असं मानलं जातं की कोल्हापूरचं रक्षण हे महालक्ष्मी अंबाबाईमुळंच होतं कारण की ती इथली स्थानदेवता आहे जेव्हा जेव्हा कोल्हापूरवर काही संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा महालक्ष्मी अंबाबाईने त्यातून कोल्हापूरकरांना तारलेलं आहे त्यामुळं इथल्या कोणत्याही धर्माची व्यक्ती असूदे महालक्ष्मी अंबाबाईला ती हमकास प्रणाम करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी जाते म्हणजे जातेच इथं कोण कुठलाही प्रकारचा त्यामध्ये तंटा किंवा भांडण होत नाहीत अंबाबाईच्या आरती असेल तर सर्व जण उत्स्फूर्तपणे त्यामध्ये भाग घेतात तिथं जाऊन सर्वात जास्त काय आवडत असेल तर आपण म्हणू शकतो की तिथलं मूर्तीचं दर्शन ते एका रांगेम उभारून तिथलं मूर्तीचं दर्शन घेणं हे खूप भाग्यकारक आहे कारण तुम्हाला ते आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत नेऊन दर्शन दिलं जातं कारण की तिच्यानंतर तिथं चालू असणारे आरती आणि तिथले मंत्रोच्चार हे खूप खूप खूप खूप शक्तिशाली आहेत असं आपण म्हणू शकतो कारण की तुम्ही जेव्हा आज जाल तेव्हा तुम्हाला त्यांचे शक मंत्रोच्चारांचे व्हायब्रेशन्स तुम्हाला फील करता येतील तुम्हाला ते जाणवतात जेव्हा तुम्ही मूर्तीच्या बाजूने प्रदक्षिणा करता तेव्हा तुम्हाला ते काय म्हणू शकतो आपण मंत्रांचे उच्चाराचे जे व्हायब्रेशन असतात ते तुम्ही तुम्हाला जाणवतातच असं नाही म्हणू शकत की आपण मला जाणवत किंवा त्याला जाणवत नाही पण ते प्रत्येकाला जाणवतात तिथली एक खास गोष्ट आहे ती आणि मूर्तीचं दर्शन तुम्ही घेऊ शकत आहे तिथं कुठले नियम वगैरे असे तर नाही आहे परंतु ते पूर्ण सर्वांसाठी मंदिर हे खुलं आहे नवरात्री उत्सवामध्ये नऊ दिवस नऊ प्रकारची पूजा केली जाते महालक्ष्मीची आणि त्याचं लाईव दर्शनसुद्धा केलं जातं त्यानंतर महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला एक शिवलिंग आहे ते फक्त एकदाच महाशिवरात्री दिवशी वर्षातून एकदाच महाशिवरात्री दिवशीच फक्त त्याचे कपाटे उ उघडे असतात म्हणजे तेव्हा एकाच दिवशी तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता हे एक तिथलं महत्त्व आहे आजूबाजूला भरपूर देवतांची मंदिर आहेत जसं की कालभैरव आहे भवानी आहे तुळजा भवानी हा शन शनिदेवांचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे सर्व प्रकारचे मंदिरं तिथे आहे स्वामी समर्थांचं मंदिरसुद्धा आहे तिथे एक व आ आतल्या परिसरामध्ये म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या आ दरवाजांच्या आतमध्ये एक वटवृक्ष आहे तो खूप मोठा आणि जुना असा मानला जातो कारण की त्याचा घेरा खूप मोठा आहे आणि आपण बघितलं तर त्याची म्हणजे खूप जुनी अस ती प्रतिमा आहे असं जाणवतं महालक्ष्मी मंदिराबद्दल खूप काही सांग सांगता येणं हे खूप महत्त्वाचं आणि गौरस्व गौरवास्पद आहे परंतु जेवढं महत्त्वाचं होतं तेवढं आता हे बोलून झालेलं आहे